तसं म्हणायला गेलं तर कायदा व्यवस्था ही पक्षपाती आहे असे काही मला वाटत नाही मात्र कायदा व्यवस्था अमलात आणण्यासाठी आणि तिचा पुरेपूर वापर करून घेण्यासाठी आवश्यक असलेली संसाधने ही सर्वांकडेच नाही आहेत ती फक्त पैशाच्याच स्वरूपात नाहीत तर माहितीच्या स्वरूपात देखील असू शकतात मात्र त्यांचा अभाव आहे आणि यावर काम करणं जास्त गरजेचं आहे कायदेशीर व्यवस्थेविषयी अविश्वास असण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण आपण अज्युम करत असलेला पक्षपातीपणाच आहे असं मला वाटतं मात्र त्याच वेळी जेव्हा लोकपाल आणि ही न्यायालयं आली तेही एका प्रकारे मोठ्या प्रमाणावर कायदेशीर व्यवस्थेविषयीचा विश्वास वाढवण्यासाठी मदत करणारे आहेत त्यासोबतच कमीत कमी वेळेत जेव्हा लोकांचे खटले सोडवण्यात येतील तेव्हा कुठे कायदा व्यवस्थेवर विश्वास बसायला लागेल